गुड आफ्टरनून मी सम्मेत पाटील मी माझे मनो मनोगत व्यक्ती करण्यासाठी इथं आलेलो आहे आज सध्याच्या युगात आजी आजोबा व नातवंडांचे संपर्क ही खूप कमी झालेलंय आणि जे आहेत ते एकदम प्रेमाने सुखाने राहतात अर्थातच की माझी भाची सुप्रिया मी हेला एक वचन दिलो होतो की तिला एकही दिवसाठी मनोरंजनासाठी कुठेही तरी बाहेर नेणार त्यासाठी मी काही प्लॅन केलो होतो कारण की प्लॅनशिवाय कोणतंही कार्य स सफलपूर्वक पार पडण्याचं असंभव आहे त्यासाठी मी एक प्लॅन केलं होतं तर मी माझ्या भाचीला मनोरंजन उद्यानात अर्थातच फनफेअर गेम फनफेअर गेम्स खेळण्यासाठी एका उद्यानात किंवा एका मॉलमध्ये घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं तर त्यासाठी मला काहीही माहीत नव्हतं की ती उद्यान कुटे आहे किंवा ते फनफेअर गेम्सचे ठिकाण कुठे आहे त्यासाठी मी ऑनलाईन सर्च केलं गुगलद्वारा ते सर्च केलो व त्याचे तिकीट पण होते तर ते तिकीट मला असंभव होते की कारण की अंतर दूर असल्यामुळे जाऊन तिकीट काढणे तिकीट काढणे व परत येणे हे असंभव होतं त्यासाठी त्यांनी एक वेबसाईट दिले होते त्या वेबसाईटच्या आधारे ते तिकीट मला का काढणं सोपं झालं व ती वेबसाईट अत्यंत सुरक्षित होती कारण की पेमेंट वगैरे तेन करायचं म्हणजे पैसे द्यायचे तिकिटाचे ते अत्यंत सुरक्षित वाटलं त्यासाठी मी ते तिकीट ऑनलाईन काढले त्यानंतर त्या तिकिटाचे मला प्रति लगेच भेटून गेलं तर मी माझ्या हिला भाचीला मी माझ्या भाचीला प्र वचन दिलं होतं की उद्यानात घेऊन जायचं ते वचन सफलतापूर्वक पार होण्याच्या दिशेला होतं मी दुसऱ्या दिवशी मी माझ्या भाचीला घेऊन उद्यानात गेलो उद्यान खूप सुंदर होतं अतिशय आनंदायी वातावरण सुसज्ज वातावरण असं होतं तिते गेल्यावर वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे खेळ वेगवेगळे वयानुसार वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आयोजित केले होते त्या टिकिटेच्या हिशोबाने मी सुमारे अंदाजे तीनशे रुपये त्या तिकिटाला पर पर्सन दिलं होतं म्हणजे मोठ्यांचे तीनसे अन बारक्यांचे म्हणजे लहान गटांचे दीडशे रुपये असे पर पर्सन दिलं होतं तर त्या तिकीटाच्या अनुसार योग्य ती वातावरण तिथे दिसले मला कारण की सुरवातीत सकाळी गेल्यास रिफ्रॅशमेंट किंवा नाश्त्यासाठी आम्हाला काही पदार्थ दिले ते पण पदार्थ चांगले आरोग्यदायी म्हणजेच की फळ ज्यूस व पराठे इत्यादी असे शरीरला लाभदायक असे प्रोडक्ट होते म्हणजेच की नाश्ता होता ते नाष्टा केलो सुंदर ॲक्टिव्हिटीज वगैरे चालू झाली त्यांचे गेम्स चालू झाले काही कार्यक्रम होते त्यांनी काही प्रश्न विचारले काही ग्रुप तयार केले असे करून काही ॲक्टिव्हिटीज आमच्याकडून करून घेतले माझी भाची अतिशय आनंददायाने त्याचा लाभ घेतला व खूप खूप खूप खूप आनंदाने ती ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतली मला म्हणाय लागली मामा तू मला खूप काही आज दिलंस पन मी ह्या ॲक्टिविटीजमधून काही ती स् तुळके काही मिळालंय मला हे तुला सांगू शकत नाही असं म्हणताच माझे मन भरावून आले भाचीच्या सहलीचा उत्साह बघून व उद्यानाचे कामकाज वगैरे तिन बघून मला अतिशय आनंद वाटला त्या उद्यानाचे नाव आहे सांगली येथील किर्लोस्कर वाडीतील येथील हे उद्यान आहे तर उद्यानाचे सकाळी उघडण्याचे वेळ सकाळी साडे आठ वाजता ते उद्यान संध्याकाळी साडे सातपर्यंत असतं त्यामध्ये तुम्हाला नाश्ता दुपारचे जेवण व संध्याकाळचा नाश्ता एवढा भेटून जातो त्यासाठी तुम्ही त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण करू शकता किंवा बाहेरून त्याचे तिकीट्स पण अवेलेबल मिळू शकतात पण तिकीट्स हे आदल्या दिवशी म्हणजे लाईव्ह तिकीट तुम्हाला पाहिजेल असेल प्रत्यक्ष स्वरूपात तिकीट पाहिजेल असेल तर ते तिकीट तुम्ही आदल्या दिवशी बुक करू शकता तर असा हा माझा तिकीटाचं किंवा ऑनलाईन बुक करण्याचे हे मी पहिल्यांदा शिकलो कारण की असं मला कधीच विश्वास वाटत नव्हते की ऑनलाईन तिकीट भेटतं आणि त्यानुसार मी काही पैसे देऊन ते तिकीट घेऊ शकतो असं कधीच वाटलं नव्हतं परंतु हे शक्य झालं ते पण आपल्या ऑनलाईन मोबाईलच्या साह्यायाने झाले क कुठे मला घरातून घरातून बाहेर पाऊल ठेवता आलं नाही आणि त्याची गरजसुद्धा भासली नाही तर मी दिलेले माझे वचनसुद्धा पूर्ण झाले मला आनंदसुद्धा आला भाचीलासुद्धा आनंद आला व मला यातून काहीतरी नवीन शिकण्यास भेटले धन्यवाद